माझ्या परिवारामध्ये एक मुकबधीर आणिअपंग व्यक्ती आहेत जी माझ्या आजोबांच्या वयाची आहे ते माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ आहेत माझे वडील आणि माझे काका हे दोन व्यक्ती त्या आजोबांना बघतात माझ्या आजोबांना बोलता येत नाही ऐकता येत नाही आणि ते थोडे अपंग असल्याकारणानं त्यांना सरळ चालता किंवा कोणती वस्तू पकडता येत नाही मला असं वाटतं की त्यांच्यासाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे त्यांना खाणंपिणं त्यांचं व्यवस्थित असावं त्यांना राहायला थोडी चांगली व्यवस्था असावी आणि आणि त्यांना मनोरंजनासाठी कुठे थोड्या फार गोष्टी द्याव्या त्यांना आम्ही लहानपणापासून बघतो आहे पण ते स्वतःहून सगळ्या गोष्टी करतात त्यांना इच्छा खूप असते की सर्वसामान्यांप्रमाणे आपण राहावं आणि इतरांनी देखील त्यांना सर्वसामान्यांसारखी वागणूक द्यावी असं असतं अशी त्यांचं एक हे असतं मत असतं पण समाजातील काही लोक काही मुलं लहान किंवा अशिक्षित लोक त्यांची चेष्टा थट्टा व त्यांचा मनोरंजनासाठी वापर करतात हे अत्यंत चुकीच आहे त्यांनादेखील आपण एक सामान्य नागरिक म्हणून त्यांचे त्यांना आपण वागवलं पाहिजे त्यांना त्यांना कोणतेही गरज किंवा अडचण आले असं पण प्रामुख्याने पुढं जाऊन त्यांना मदत करायला पाहिजे ते ल लोक खूप स्वाभिमानी असतात असं मी तरी अनुभवलेलं आहे माझे आजोबा स्वतः चालत जातात बाजारामध्ये गोष्टी खरेदी करतात माझी घरची किरकोळ कामं असतात ती स्वत हून करतात स्वत ची कामं स्वत करतात स्वतः जेवतात फिरणं चालणं त्यांचं असतं समाजामध्ये देणारी वागणूक त्यांना योग्य नसते त्यांना तुच्छतेने बघितलं जातं त्यांची थट्टा चेष्टा केली जाते त्यांना आपली पर्सनल कामं लावले जातात त्यांना एका नोकर नोकराची वागणूक त्यांना देतात हे अत्यंत चुकीचं आहे लोकांना एक जागरुकता यायला हवी की आपण मुकबधीर लोकांशी कसं वागलं पाहिजे त्यांना कोणत्या कोणत्या सुखसुविधा दिल्या पाहिजे त्यांच्या अपेक्षा जास्त नसतात जर व्यक्ती मुक आणि बधीर फक्त असेल किंवा अंध असेल तर त्यांना फक्त त्यांना आपण एक शिक्षित नागरिक बनवायचं प्रयत्न करायला हवेत त्यांना शिक्षण देऊन शिक्षण देऊन त्यांना आपण लिटरेसी आणि त्यांना आपण एक जॉब मिळवून देऊ शकतो कारण ते उत्तमरित्या जॉब करतील देखील कारण आता ए आयच्या जमान्यामध्ये मोकबधीर लोकांना सुद्धा भरपूर गोष्टी इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून समजतात म्हणून मला मा असे बेसिकरित्या मला वाटते की त्यांना देखील आपण शिक्षित शिक्षण द्यायला हवे त्यांना देखील सरकारने थोडीशी सवलत द्यायला हवी व त्यांनादेखील थोडीशी पेन्शन वगैरे आर्थिक मदत त्यांना करायला हवी माझ्या घरी जे आजोबा आहेत त्यांना देखील सरकारकडून श्रावण बाळ योजनेतून त्यांना पै थोडे पैसे मिळतात त्यातूनच त्यांचा औषधपाण्याचा खर्च किंवा इतर खर्च असेल तो भागतो आणि एवढीच अपेक्षा आहे की समाजामध्ये त्यांना एक चांगली वागणूक मिळावी